ग्रामपंचायत म्हणलं की निवडणूका निवडणूका हा महत्त्वाच्या असतात कारण की मतदान्यांनी निदान राजीनामा अनळता किंवा इतर अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या पदावर सदस्यांची पोटनिवडणूक केली जाते ग्राम पंचायती निवडणूक नेमकी कशी करायची ते प्रक्रिया पण राहते ग्राम पंचयतीचे सदस्य वाढ हे सगळे आपण त्या ग्राम पंचायतीत ठरवल्या जाते ग्राम पंचायतच्या मुख्य गोष्टी असतात की शासकीय योजना ज्या आहे आपल्या ग्रामीण भागात पूर्णपणे चालवले पाहिजे जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा पी येम किसान योजनेची माहिती देणे किसान क्रेडिट कार्ड कसे भरायचे सात बारा कसा काढायचा गावातील मतदार बुगुंग गुप्तम् पद्धतीने कसे करायचे ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या महिलांच्या गर्भधारणेचं विषय आशा वर्करला घेऊन त्याचं नियोजन करणे ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या घन कचरा तिथली साफसफाई तिथला टॅक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ग्राम पंचायतच्या अंडर येतात आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी असतात